मी जेव्हा बाहेर जा जातो तेव्हा रोपांची काळजी घेण्यासाठी मधे मी काय केलं आहे की पाण्याची साठवण करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातून ठिबक सिंचन पध्दतीने ते पाईपलाईननी रोपांना तो पाणी पुरवला जातो म्हणून मी जरी बाहेर गेलो असलो तरी ते रोपांना पाणी मिळू शकते आणि रोपं ताजीतवानी राहतात आणि नंतर मी आल्यानंतर परत मी स्वतः त्यांची काळजी घेतो